हॅलो काही नाही तू कालच्या मिटिंगला होतीस ना आपल्या सोसायटीच्या मग म्हटलं काय त्यांनी आपल्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे येत्या रविवारी स्वामी विवेकनंद जयंती साजरी करा मग ते त्यासाठी आपल्या दोघींचं नाव दिलेलं आहे मग काय आता आपल्या कॉलनीमध्ये करूया आहेत आपण सगळे एक छान बसवू कार्यक्रम

मला काय वाटतं की आपण सकाळच्या वेळीच करू साधारण नऊ ते बारा वगैरे किंवा मग संध्याकाळी पाच ते सात तुला कुठली वेळ योग्य वाटते आहे हो

ओके चालेल मग चार ते सात ठेऊ म्हणजे सगळ्यांनाच सोय होईल का तसं करू हां

मला वाटतं एक आपण प्रश्नमंजूषा घेऊ काहीतरी त्याच्यावरती थोडे प्रश्न काढूयात विवेकानंदांच्या संदर्भात त्यांच्या कार्याच्या संदर्भात काय वाटतं करूया तसं

चालेल तसं करूयात

चालेल दोन वयोगटात करू आपण हा प्रौढांचा मुलांचा असं काहीतरी करू आणि लहान मुलांसाठी थोडं हे करू करमणुकीचे खेळ स्पर्धा थोडीशी संगीत खुर्ची किंवा असंच एक थोडेसे करू लहान मुलांसाठी म्हणजे सात ते आठपर्यंत वर्ष वयवर्ष सात ते आठ आणि मोठी जी आहे त्यांच्यासाठी आपण वक्तृत्व स्पर्धा घेऊयात का होईल का आपल्या वेळेत बसेल का बघ

चालेल तसं करू आणि मग त्यासाठी तीन मिनिट पाच मिनिट असा वेळ ठेवू काहीतरी आपण लिहूयात ते तसं करू मग आणि मोठ्या मुलांसाठी ठेवू म्हणजे बारा वर्षाच्या पुढे म्हणजे जरा व्यवस्थित त्यांना पण युवकांना त्याच्या ती माहिती कळेल आणि एक वेशभूषा घ्यावी का असं वाटत आहे पण ते बघ तुला कसं वाटत आहे वेशभूषा स्पर्धा

ओके हां

चालेल चालेल चालेल हो हां चालेल आपण एक दोघातिघांची नावं बघू आणि कोण उपलब्ध आहे ते ठरवूयात मग आणि त्यांच्या चहापानाची एक व्यवस्था करू आल्यावरती आणि हां चालेल करा तुम्ही हां हो मग आप चालेल चालेल आपण ते पण ठरवून ठेऊयात हो हो चालेल सगळं आपण क्रम लिहून काढू आणि त्याप्रणे ठरवू सगळं मी येते उद्या दुपारी ओके हां बाय ओके बाय